हां प्रिया टी तो जो चेतन नावाचा आहे तुमच्या मग म्हणजे इंग्लिशला पण तो तुमच्या क्लासमध्ये आहे मॅथ्सचा मी शिकवते त्याला तर तुम्हाला काही त्याच्या एकंदर प्रगतीमध्ये प्रॉब्लेम दिसतो आहे का काही समस्या दिसतात एवढ्या ह्या गेल्या दोन तीन महिन्यामध्ये अच्छा अच्छा हो हो मला एकंदर असं दिसलं की तीन महिन्यापूर्वी पर्यंत जे काही गणितं आम्ही शिक वर्गामध्ये घेत होतो ती बऱ्यापैकी तो अगदी शंभर टक्के नाही म्हटलं तरी त्याला अगदी समजत नव्हतं अशातला भाग नव्हता थोड्याशा सिली मिस्टेक पूर्वीही तो करत होता पण अगदीच कळत नाही आहे असं नव्हतं एक दोन वेळा गणित सोडवलं की ते त्याचं बरोबर यायचं पण गेल्या तीन महिन्यामध्ये मात्र मला असं जाणवायला लागलं आहे की एकतर त्याचं लक्ष नसतं अजिबात सतत त्याच्या म्हणजे तो बोर्डकडे बघत असला तरी एक अशी काहीतरी शून्यात नजर असल्या आणि दुसरं म्हणजे आम्ही जे सांगतो आहे ते म्हणजे त्या त्याच्याकडे तर त्याचं पूर्ण लक्ष नसतंच पण इव्हन वहीतनं वहीत उतरवून घ्यायला जरी त्याला काही सांगितलं बोर्डवरनं किंवा दुसऱ्याच्या वहीतनं तरी ते तू अतिशय चुकीची आ चुकीचे आकडे आणि कॅरी फॉरवर्ड करताना चुका करणं हे अत्यंत जास्त वाढलं आहे म्हणजे पूर्वीपेक्षा ज्या आधी थोड्या मिस्टेक होत्या पण आता खूपच वाढलं आहे म्हणजे ते प्रकार तो

अच्छा हां हां हां हां हां हो बरोबर परिणाम हो हो बरोबर बरोबर बरोबर बरोबर हां मग आपण काउन्सेलरकडे रेफर करूयात का स्कूल काउन्सिलर आहेतच आपले तर त्यांच्याकडे एक रिफ मीटिंग होऊ दे का त्याची एक अपॉइंटमेंट हां हो सांगा एक एक आपण हे नाही आधी कौन्सिलरकडे पाठवायला हरकत नाही कारण तिघांचा असा अनुभव आहे तर मला असं वाटतं आपण तोच निर्णय घेऊयात चालेल हो हो येस हो चालेल ठीक आहे हां ओ ओके हो हो थँक्यू हां